या काळात आता तंत्रज्ञानाचं सर्वात जास्त सहजासहजी म्हटलं तर लोकं खूप जास्त उपयोग करतात आणि तसंच तंत्रज्ञानाने आता एक नवीन आविष्कार केला जो की आर्टिफिशल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो तर हा जो प्रकार आहे आपला कोणत्याही ॲफवर म्हणजे बघायला मिळून जाईल तो इंस्टाग्राम असो की स्नॅपचॅट असो म्हणजे त्या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा असा उपाय असते की आपण त्याला काहीही विचारो तर तो लगेच तिकडून आपल्याला त्याचं उत्तर सांगते म्हणजे गूगलसारखंच एक प्रकार एक मनुष्याचा प्रकार गूगलच्या इन्फर्मेशनचा जो की म्हणजे खूप काही सांगून देते आणि जे की खूपच चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यामुळे लोकांवर असा बदलाव झाला की म्हणजे लोकांना आता काही पण विचारलं तर मग लवकर काही माहिती पडते आणि तसंच कोणतीही जर इन्फॉर्मेशन वगैरे काढायची असेल तर मग ते लवकर माहिती होऊन जाते तर अशा प्रकारे हा खूप सोपा आणि झटपट उत्तर देणारा एक आर्टिफिशल इंटेलिजनचा नवीन आता झालेला आहे